मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे तिचे महत्त्व जाणून मराठी भाषेला प्रोत्साहित करणे हे देखील आपले कर्तव्य आहे मराठी ही फक्त एक भाषा नाही तर महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे ते जहाज आहे साहित्यापासून ते कलेपर्यंत मराठीने उल्लेखनीय भल्या मोठ्या दिग्गजांनी मराठी भाषेला योगदान दिले आहे म्हणजेच बघा ना ज्ञानेश्वर आणि तुकार तुकारामांसारख्या प्रतिष्ठित संतांनी संतांच्या आणि ज्वलंत भक्ती चळवळीचीही ती भाषा आहे मराठीत साहित्यात तिचे मजबूत अस्तित्व आहे खांडेकर आणि कुसुमाग्रजांच्या कविता मराठी भाषा हे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन आणि कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम आहे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारी मराठी भाषा ही लोकांमध्ये ओळख आणि आपलेपणाची भावना वाढवण्यासाठी मरा मराठी महत्त्वाची आहे मराठी भाषा ही एक भाषिक धागा आहे जो राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीला एकत्र विणतो म्हणजेच पिढ्यान पिढ्या जोडतो आणि परंपराही ज जपतो व्यावहारिक दृष्टिकोणातून महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी आवश्यक आहे ते केवळ अभिव्यक्तीचे साधन नाही तर समाजातली नैतिकता आणि बारकावे समजून घेणे ही एक गुरुकिल्ली आहे मराठी भाषेचे महत्त्व केवळ शब्दातच नाही तर शब्दांच्या पलीकडेही आहे मराठी भाषेम मराठी भाषेमध्ये महाराष्ट्राचा आत्मा आहे शुरवीरानी दिलेले बलिदान आणि शुरवीरांच्या बलिदानाने भरलेला हा महाराष्ट्र महाराष्ट्राला प्राप्त झालेली मराठी भाषा ही अतिशय सुंदर आहे मराठी भाषेचा इतिहास हा अनेक शतकांचा विलोभनीय प्रवास आहे म्हणजेच मराठीचे मूळ महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे हे तर पण जाणतोच ही भाषा महाराष्ट्रातील प्राचीन प्र प्रदेशात बोलली जाते महाराष्ट्री प्राकृत ही सुरवातीपासून महाराष्ट्रीयन साहित्याची भाषा होती मध्ययुगीन काळात मराठी भाषेमध्ये लक्षणीय मध्ययुगीन काळात बदल झाले तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांनी महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळी सुरू केल्या आणि या चळवळीच्या माध्यमातूनच तेराव्या ते सतराव्या शतकाच्या आसपास भक्ती संतांनी त्यांच्या आध्यात्मिक शिकव शिकवणींचा प्रसार करण्यासाठी मराठीचा वापर केला यातूनच आपल्याला मराठीचे महत्त्व किती आहे हे दिसून येते मध्ययुगीन काळात मराठी भाषेमध्ये लक्षणीय मध्ययुगीन काळात बदल झाले परंतु यानंतर ब्रिट ब्रिटीश वसाहत कालखंडाने भाषिक लँडस्केपमध्ये बदल घडून आणले मराठीचे प्रमाणीकरण करण्याच्या प्रयत्नांवर ख्रिच्चन मिशनरी आणि ब्रिटिश प्रशासकांचा प्रभाव होता अठराशे बत्तीस सालामध्ये दर्पण हे मराठी वृत्तपत्र प्रकाशित झाले अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना दिले जाते यातूनच मराठीची महत्त्व किती विलोभनीय आहे हे आपणा सर्वांना दिसून येते आपण पाहतोच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा उद्देश मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि उत्सव करणे हाच आहे मराठी भाषेचे सौंदर्य आणि वैविध्य दाखवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साहित्यिक कार्यक्रम परिसंवाद आणि स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासात आणि समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण एक भूमिका बजावणाऱ्या मराठी लेखक कवी आणि कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना ओळखण्याचा हा दिवस असतो आणि म्ह म्हणूनच मराठी हा आपला अभिमान आहे आपण मुलांना हल्ली इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये शिकवण्यास पाठवतो परंतु त्यांना मराठी शाळेत शिकून त्यांचा मराठीकडचा कल वाढवला पाहिजे परंतु होताना उलटीच दिसते इंग्रजी शाळेमध्ये मुलांना घातल्यामुळे त्यांचा मराठीचा कल कमी झालेला आहे आणि मराठी जर जतन करायचं असेल तर त्याची सुरुवात इथूनच केली पाहिजे इंग्रजीवर जरी आपला प्रभाव असला तरी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे मराठीचे जतन करायचं असेल तर त्या साहित्यांचा आस्वाद घेणं गरजेचं आहे मराठीचं वाचन करणे मुलांना मराठी शाळेत पाठवणे आणि मराठी भाषा जपून ठेवण्यासाठी साठी तिचा वेळोवेळी अभ्यास करणे हे देखील गरजेचे आहे